नागपूरमधलं सगळ्यात जास्त फेमस ताडोबा जंगल आहे ताडोबामध्ये आपल्याला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात सगळ्यात जास्त लोक तिथे शेर बघायला जातात कारण की लोकांना खूप छान वाटते शेरला वगैरे बघून म्हणजे मजा येते आणि तिथे लोक जातात ते लोक आपल्याला जीपमध्ये बसवतात जिपमध्ये नेल्यानंतर ते लोक आपल्याला पूर्ण जंगल फिरवतात आणि ते शेर माणसांना वगैरे काही करत नाही काही नाही आणि बाकी तिथे तिथलं वातावरण वगैरे खूप छान आहे बघण्यालायक आहे आणि खूप मजा येते आणि बरेच प्रकारचे जसे की मोर चिता वगैरे असं आपल्याला बरेच प्रकारचे तिथे प्राणी बघायला मिळतात